पर्यावरणाची काळजी घेणे ही काळाची गरज झालेली आहे आजकाल सगळीकडे झाडे तोडणे सुरु आहे देशाची प्रगती करण्या करण्याच्या नावावर खूप सारे झाडे तोड्यात तोडण्यात येत आहे आणि वृक्षतोड आणि झाली की त्यांचा परिणाम पर्यावरणावर नक्कीच पडतो तर पर्यावरणाची काळजी घेण्यात यावी असे मला वाटते आणि त्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून त्याला जगवाय जगवायला पाहिजे कारण झाडे असली तर तरच पर्यावरण सुरक्षित राहील